हॅलो हां मी कस्तुरी मराठे बोलते आहे हां मला ना बावधनला जायचं आहे मी सिंहगड रोडला राहते सनसिटीच्या रस्त्याला हां तर मला बावधनला जाण्यासाठी तुमच्याकडे जवळपास आता काय कॅब आहे ते मला तुम्ही हां हां अच्छा ओके वेटिंग टाईम हां ठीक आहे चालेल मला एक दहा बारा मिनटात आली तरी चालेल कुठलंही मला कॅबच असं नाही रिक्षा असली तरी चालेल पण मला सांगा ना जरा आहे का अवेलेबल लगेच म्हणजे आठ दहा मिनटं बारा मिनटं त्या पलीकडे नको हां बावधन बावधनमध्ये ना हेक्सावेअरपाशी बावधन गावात म्हणजे अच्छा नाही रिक्षा चालेल नो प्रॉब्लेम हां चांदणी चौकात नाही इथे सनसिटीवरून चांदणी चौकातून हायवेलाच हायवेवरून जाता येईल आपल्याला अच्छा किती होतील रिक्षाचे किती आणि कॅबचे किती होतील आणि ते थांबू शकतील का कारण माझं अर्ध्या तासाचंच काम आहे तिकडे हां चालेल वेटिंग पिरियडचं आहे म्हणजे किती होतील तेही सांगा मला हां हां आणि ऑनलाईन पेमेंट घेतील ना ते हां मी जीपे किंवा फोनपेच करीन त्यांना अच्छा चालेल चालेल ओके चालेल आत्ता आठ वाजले आहेत ना मग तुम्ही एक साधारण हां साडेआठसाठी माझं बुकिंग करा फायनल रिक्षा चालेल मला रिक्षा द्या पाठवून साडेआठ वाजता द्या पाठवून चालेल हां इकडे आपल्या शिवपुष्प चौकात तेच जवळचा चौक आहे माझा चालेल चालेल अच्छा हां मला व्हॉट्सॲप करा रिक्शेचा नंबर ड्रायव्हरचं नाव आणि फोन नंबर असं मला वॉट्सॲप करा हो हो चालेल आणि त्यांना म्हणावं यायच्या दहा मिनटं आधी मला कॉल कराल म्हणजे मी तयारच म्हणजे तसे तयारच आहे मी तयारच राहते मग चालेल चालेल ओके थँक्यू हां हां